भविष्यात मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याकरता मला तरी वाटते घरी आपल्या मराठी आपण बोलतोच टी वीवरती मराठी कार्यक्रम किंवा मराठी पिक्चर हे आपण बघितले पाहिजे कारण आजकाल असं होतं की मराठी कोणी जास्त लावतच नाही आहे हिंदी पिच्चर ते साऊथचे मूवी हे जास्त बघतात त्यामुळे का मराठी मग आपल्या मुलांनाही मागे मागे थोडी विसरत जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या मराठी दोन मित्र असतील तरी बाहेर ते हिंदीमध्ये बोलतात क्या भाय कैसा है आपण मराठीत बोलतच नाही कसा पूर्वी कसे होते मराठीमध्ये भेटले मराठीत बोलायचे पण आता ऑटोलाही आपण बाहेर गेलो पण सध्या आपल्यावरच विचार करा ऑटोलाही गेलो आपण ऑटोवाला मराठी जरी असला तरी आपण त्याला मराठीमध्ये बोलवतच नाही म्हणा अरे क्या रे भैया चलेगा क्या किंवा ट्रेनमध्येही ट्रेनमध्ये तर मला वाटतं नाईंटी पर्सेंट असतात मराठीत असतात तरी पण आपण हिंदीचा वापर करतो जास्त हिंदीमध्ये भाई आगे चलो मी हे मरा मराठी असून आपण मराठीत बोलतच नाही आहे त्यामुळे मराठी पुढे भविष्यामध्ये हा खूप धोका आहे क्या आपले मराठीच मुलं आपल्या मराठी बोलणार नाही तर उपयोग काय मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये आता इंग्लिश मिडियम इंग्लिश माध्यमाला भरपूर प्राधान्य दिले जात आहे ठीक आहे नवीन युगाच्या ई हिशोबाने इंग्लिस गरजेचा आहे पण त्यासोबत मला वाटतं म इंग्लिश शाळेमध्ये मराठी हा विषय कंपल्सरी केला पाहिजे म्हणजे असलाच पाहिजे तो मराठी आणि तिथे आपणही सगळीकडे मराठीचा मराठीबद्दल बो ए विषय मांडला पाहिजे शाळेतही भविष्यामध्येही आपले मुलं येतील त्यांना आपण जास्त असं म्हणजे मराठी पुस्तके हे आणून त्यांना वाचायला बसावायला पाहिजे